नमस्कार मी अश्विनी भोज राहणार धाराशिव धाराशिव म्हणजे एक सुंदर शहर आहे या शहराच्या जवळच एक हातलाई देवी मंदिर आहे तेथे मी माझ्या मुलांसोबत मागच्याच आठवड्यात फिराय फिरण्यासाठी जाऊन आले खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे तेथे निसर्गरम्य वातावरण आहे वेगवेगळे प्राण्यांची नाव नावांची माहितीसुद्धा तेथे दाखवलेली आहे तसेच त्या पायथ्याशी त्याच्या पायथ्याशी खाली सुंदर असा तलाव आहे त्या तलावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मासे आढळतात तेथेच माझ्या मुलांनी नावेचा खूप छान आनंद लुटला खूप अतिशय सुंदर असं असे पर्यटन स्थळ आहे तेथून फोटोचे निसर्गरम्य वातावरण फोटोमध्ये कॅप्चर करता येते सुंदर असा निसर्ग वातावरणाच्या अलगद असा खूप आनंद घेता आला मला माझ्या मुलांसोबत